राज्यातल्या कला आणि संस्कृतीला संस्कृतीच्या विकासाला प्रोत्साहन देणारे आणि आर्थिक मदतीचे स्तोत्र म्हणून काम करणारे विविध संस्था आणि योजन् योजना आहेत महाराष्ट्रात जसं महाराष्ट्र राज्य संस्कृतिक विभाग जे महाराष्ट्र शासनाच्या संस्कृतिक विभाग कला संगीत नृत्य लोक लोककला आणि साहित्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवतात जसं की वार्षिक सांस्कृतिक महोत्सव कार्यशाळा अनुदाने आणि पुरस्कार यांची योजना केली जाते तसेच ललित कला अकॅडमी आणि संगीत नाटक अकॅडमी हे भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत आणि संस्थामार्फत या संस्थामार्फत चित्रकलेला शिल्पकलेला संगीत नाट्य नृत्य इत्यादी आर्थिक सहायता दिली जाते कलाकारांच्या प्रश्नांसाठी आर्थिक मदत आणि शिष्यवृत्ती योजनाही उपलब्ध आहेत तसंच लोककला संवर्धन संस्था म्हणून पण आहेत जे महाराष्ट्रातील तमाशा पोवाडा लावणी यासारख्या पारंपरिक लोककलांसाठी विविध निधी आणि प्रोत्साहन योजना उपलब्ध करून देत असतात त्याच्यानंतर राज्यात सरकारच्या अनुदान योजना पण आहेत जसं की संस्कृती केंद्र ज्याच्यात कला केंद्र नाट्यगृह आणि संगीत साभागृह बांधण्यासाठी अनुदान दिले जाते शिष्यवृत्ती योजना पण आहे ज्याच्यात कलाकार विद्यार्थी आणि संशोधन यांना शिष्यवृत्ती दिले जाते त्याच्यानंतर सांस्कृतिक मंडळ व कला अकॅडम्या आहेत ज्याच्यात महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये कार्यरत असलेल्या कल्या अकॅडमी जसं की जहागीर आर्ट गॅलरी मुंबईमधली आणि पुणेमध्ये भंडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था या कलावंतांना व्यासपीठ आणि प्रोत्साहन देतात अशा बऱ्याच ज्या आहेत त्या संघटना काम करतात त्याच्यानंतर खाजगी पण आहे आणि एन जी ओज पण आहेत ज्या खाजगी सांस्कृतिक संस्था आणि एन जी ओज असे की काळा घोडा फेस्टिवल मुंबईमध्ये जो होत होतो भारतीय विद्याभवन या कलाकारांना आर्थिक मदत आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत असतं त्याच्यानंतर साहित्य व संस्कृती मंडळ म्हणून आहे जे साहित्य अकॅडमी नाट्य संमेलन आणि साहित्य संमेलनांना आयोजन्यासाठी आर्थिक सहायता दिली जाते या स्तोत्रांद्वारे कलाकारांना त्यांच्या कलेचे विकास करण्यासाठी त तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मोठे सहायकार्य क सहकार्य केले जाते